आजकाल हे चित्रपटांमध्ये देवाच्या जीवनाच्या आधारे जे गाणे म्हणत आहेत जसे की रामांच्या गणपतीच्या महादेवांच्या ते चांगले आहेत माझ्या मताने मला फारसे नाही आवडत पण चांगले आहेत आणि मी त्यांना ॲप्रिशिएट करते त्यांचे गाणे चांगले असतात त्यांच्या जीवनाबद्दल बरेचसे मी ऐकते जसं की ब्रह्मास्त्र आदिपुरुष असे खूप काही चित्रपट आहेत त्याच्यामध्ये ते गाणे असतात जे की मला खूप आवडतात आणि मी ऐकते फारसे आदिपुरुषमध्ये रामाचं सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये जे गाणे आहेत ते मला खूप आवडतात राम सियाराम आणि रामायण राम रामचे गाणे तर खूपच छान असतात जे की मी खूप बघते आणि अजून बरेचसे असे मूव्हीज आहेत ज्याच्यामध्ये सॉरी चित्रपट आहे ज्याच्यामध्ये असे फारसे गाणे असतात देवांचे छान असतात खूप मी ऐकते रोजच देवाच्या जीवनाबद्दल माझं म्हणणं तर आहे असंच काढत जाऊ कारण ते खूप छान असतात देवांचे गाणे काढायलाच पाहिजे असे म्हणजे सर्व लोकांना त्यांच्याबद्दल ज्ञान भेटते की असं असं असं आहे असं म्हणजे